हॅलो रमेश भाऊ ओला कॅबचे ड्रायव्हर का अरे भाऊ काय किती वेळचं तुमची वाट बघतो आहे मी आपलं सत्यनारायण लेआउटमधे नालंदा अकॅडमीजवळच उभा आहे जवळजवळ पंधरा मिनिटं झाली तुम्ही येतो येतो येतो पाच मिनिटात येतो पाच मिनिटात येतो करून अजूनही तुमचं ल लोकेशन जे आहे ते बस स्टँडजवळच दाखवतं आहे बस स्टॅन्डजवळून मला नाही वाटत की सात मिनिटाच्यावर तुम्हाला रिक्षानी यावं वेळ लागेल एवढं का वेळ लावत आहे तुम्ही येणार आहात की नाही येणार आहे ते सांगा नाहीतर मला दुसरी कॅब बुक करायला किंवा रिक्षा पकडून यायला की मी तिकडे येऊ ते सांगा मला आणि असं करत नका जाऊ लवकर या वाट बघतो आहे नालंदा अकॅडमीजवळ सत्यनारायण लेआउटमधे अरणी रोडवरून तो जो आपलं ज झांसी माता चौक आहे तिथून राईट घेतलात की दोन मिनिटावर तुम्हाला सरळ रोडलाच दिसून येईल नालंदा अकॅडमी ठीक आहे थँक्यू